हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर वत्सल सुपर मार्केटमधून बोलत आहेत का तुमचा आवाज बरोबर येत नाही इथपर्यंत आवाज अडकायलाय वत्सल सुपर मार्केटमधून बोलत आहेत काय सर आम्हाला किराणामाल भरायचा होता तर तुमच्याकडे माहिती हवी होती तुम्हाला तुमच्याकडून हा मला तांदूळ पाहिजे दोन किलो त्याचा रेट काय पडेल आपल्याला कोणते तांदूळ कोणते म्हणजे चांगले कोणते तुमच्या मानाने बरं बरं दोन किलो दोन किलो पॅक करा ते हा आणि तीन किलो गहू द्या हा म्हणजे तुमचं बेस सेलिंग कोणतं आहे बेस बेस सिलिंग कोणता आहे तुमचं

हा ते तीन किलो द्या आणि आणि साखर पाहिजे होती पाच किलो घर इथं गुरुजी चौकमध्ये आणि पेमेंट कसं आहे म्हणजे पेमेंट ऑनलाईन करायचं आहे की

ऑनलाईन करता येतं आहे का

बरं बरं चालते चालते मी ऑनलाईन करू का मग फोन पेचं स्कॅनरवर तुम्ही मला शेअर करा आणि हा बील बी टाकून टाका आणि माझा ॲड्रेस लिहून घ्या ॲड्रेस गुरु पृथ्वीराज अपार्टमेंट गुरुजी चौक पुर्णा रोड नांदेड

नाही नाही काहीच नको आम्हाला दुसरं नको नको आम्हाला एवढंच पाहिजे ठेवा धन्यवाद